मी पी यम के व्ही वाय या संस्थेमध्ये येक्स रे टेक्निशियनचे प्रशिक् प्रशिक्षण डिप्लोमा कंप्लेट केला आणि माझा रिझल्ट लागला त्या रिझल्टमध्ये मला चांगल्या प्रकारे मार्क मिळाले आणि मला आता कुठेतरी एखाद्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जॉब मिळणार आणि जॉब मिळाल्याच्यानंतर माझे मित्र वगैरे सर्व मिळून आम्ही एक चांगल्या प्रकारे पार्टी वगैरे करणार आणि त्या पा ते ज जॉब लागल्याच्यानंतर मला चांगल्या प्रकारे पगार पेमेंट चांगल्या प्रकारे मिळेल आणि ते ते डिप्लोमा कंप्लेट करण्यासाठी माझे उ मित्र पण उस उ उत्सुक आहेत की मला पण त्या संस्थेमध्ये प्रशिक्षण करायचे आहे आणि अशा प्रकारे मला अतिशय उत्कृष्ट प्रकारे आनंद होत आहे